तसे तर भरपूर आव्हाने आहे कारण की वृद्धांना आरोग्यसेवेच्या तिथे जायचं म्हटलं तर जाण्यायेण्याचा त्रास किंवा तिथे गर्दी राहते आणि त्यांना काही समजत नाही त्यामुळे प्रॉपर काही सांगितल्या जात नाही तर अशा काही अडचणी येतात त्यामध्ये एक असं की त्यांना जे आजार असतो त्याबद्दल योग्य त्यांना नॉलेज राहत माहिती राहत नाही किंवा डॉक्टर लोक पण चांगलं सांगत नाही समजवून सांगत नाही तर ते धावपळ होतात तर त्यांना ते समजत नाही तर अशा अडचणी त्यांच्यासमोर येतात आणि त्यांना काही सामाजिक आधार मि मिळा मिळाला पाहिजे त्यांना त्यांचा सम्मान झाला पाहिजे व त्यांना योग्य ती काळजी त्यांची घ्यायला हवी अशा काही गोष्टी त्यांना मिळालं पाहिजेन आणि त्या संधीचं त्यांनी सोनं पण करून घ्यायला पाहिजेन तशा भरपूर काही सामाजिक संस्था आहे त्या वृद्ध व्यक्तींना वगैरे आधार देतात त्यांना मदत करतात त्यांची तर अशा काही गोष्टी करतात आणि त्या बराचशा त्यांच्या समोर ज्या येणाऱ्या अडचणी आहे त्या संस्थेमुळे या काही सामाजिक सेवा देणाऱ्या लोकांमुळे त्या अडचणी भरपूर कमी होतात